माझ्या घरी थो छोटीशी छोटीशी ग्रंथालय आहे आणि शहरात आणि गावातही ग्रंथालय आहे मला ब बऱ्याच प पद प्रकारची पुस्तके आवडतात आत्मवृत्त ललित साहित्य प्रवास वर्णने हां त्याचप्रमाणे अनुवादित पुस्तके असे विविध प्रकारची पुस्तके मला वाचायला आवडतात त्याच त्याचप्रमाणे शैक्षणिक माहिती उपलब्ध असलेली पुस्तकेही मला वाचायला आवडतात तंत्रज्ञानाशी रिलेटेड पुस्तकं वाचायला आवडतात आत्मवृत्त संदर्भात पुस्तके वाचायला आवडतात अशा बऱ्याच प्रकारची पुस्तकं मला वाचायला आवडतात कथा कादंबऱ्या प्रवास वर्णने नाटके वि स खांडेकर गो नी दांडेकर प्र के अत्रे पु ल देशपांडे राम गणेश गडकडी अशी बरेच लेखक आहेत त्यांची पुस्तकं मला वाचायला विशेष आवडतात कुसुमाग्रजांचं नटसम्राट हे पुस्तक माझ्या अतिशय आवडतं पुस्तक आहे त्याचप्रमाणे गो नी दांडेकरांचं एकच प्याला एक होता कार्व्हर हे विणा गवाणकर यांनी अनुवादित केलेलं पुस्तकंही मला विशेष आवडतं त्याचप्रमाणे डोबे रयलेसचे जे अनुवादित पुस्तकं आहे ती ती सुद्धा मला वाचायला आवडतात मला मराठी इंग्रजी आणि हिंदी असे सर्वच प पद्धतीची पुस्तकं वाचायला विशेष आवडतात आणि त्यापद्धतीनं मी वाचनही कर